आम्ही आमच्या जवळच्या शहरांना किंवा गावांना जर काही भेट द्यायची असेल किवा जायचं असेल तर विशिष्ट काहीतरी कारण असेल तर जातो किंवा अगदीच फिरायला जाणं काही प्रेक्षणीय स्थळं बघणं यासाठी जाण्यासाठीच आपण या गावाचा शहरांचा उपयोग करतो आता मी कलाकार असल्यामुळे माझा विशेष संबंध वेगवेगळ्या गावांच्या कलेच्या दृष्टिकोनातूनच आलेला आहे आत्तापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रोग्राम करणं मग ऑर्केष्ट्राचे असतील नाटकाचे असतील त्या संदर्भातून माझी वेगवेगळ्या शहरांना आणि गावांना भेट देण्याची वेळ येते आणि त्यामध्ये मग मला वेगवेगळी माणसं भेटतात ती तिथली तिथल्या लोकल जी माणसं असतात ती त्यांची बोली भाषा त्यांच्या बोली भाषेमध्ये बोलून त्यांच्यापर्यंत आमचे विनोद कसे पोचतात आणि आमचा कार्यक्रम आवडतो की नाही हे सांगतात बरं शहरांमध्ये गेल्यानंतर मग तिथली खाद्यसंस्कृती येते की तिथले काही विशिष्ट पदार्थ असतात जे आपल्याला आणि जिभेला चांगले पदार्थ मिळाले की माणसाला राहवत नाही मग तसा जो माणूस ते पण खायला वगेरे एन्जॉय करतो त्याच्यानंतर तिथली लोकं विशिष्ट लोकं जिथे जिथे ज्या ज्या शहरांमध्ये जातो किंवा गावांमध्ये आम्ही जातो तिथली जी लोकं असतात ती आम्हाला कलाकार म्हणून फार प्रेम देतात जी मला विशेष आवडणारी गोष्ट आहे त्या कुठल्याही शहरातले असो किवा गावातले असो आम्ही थेटरमध्ये शो करू दे किंवा एकाद्या गावठिकाणी गावाच्या ठिकाणी पूजेच्या वगैरे अशा ठिकाणी प्रयोग करू दे पण ती जी लोकं ज्या प्रेमाने बोलतात आदराने बोलतात आणि आमचा आदर करतात आमच्यासोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करतात किंवा आम्हाला काय हवं नको आमच्या व्यवस्था व्यवस्थित आहे की नाही याबद्दल काळजी घेतात तर ते बघून आम्हाला फार आनंद वाटतो की आपल्या इथे आपल्या शहरातला गावातल्या लोकांना तू ती आपुलकी आणि ती काळजी आहे त्यामुळे अशा पद्धतीने आम्हाला शहरांना गावांना भेट द्यायला आवडतं